हॅलो मी नारायणी बोलत आहे आणि मला फिरायला जायचं होतं माझ्या परिवाराला घेऊन तर त्याबद्दल मला माहिती पाहिजे होती मी महाराष्ट्रामधनं बोलत आहे आणि मला अशी माहिती पाहिजे की आम्हाला महाराष्ट्र टूरवर जायचं आहे तर त्याबाबत किती खर्च येणार आणि बसेस कसे कसे उपलब्ध आहेत त्याबाबतीत मला जरा माहिती पाहिजे आणि आम साधारण बजेटमध्ये साधारण पैशात आपण किती फिरू शकतो किती आम्ही एक पाच जणं आहोत मी महाराष्ट्रात मुंबईला राहत आहे मला मला कोकण फिरायचं आहे कोकणामध्ये सांगली मुंबई पुणे फिरायचं आहे आणि नाशिकसुद्धा आणि जर विदर्भ घेता येईल तर विदर्भसुद्धा सहा सात दिवस चालेल ट्रीप आम्हाला सहा सात दिवसाची असली तर चालेल बरं मग ते तुम्ही बरं मग तुम्ही ठरवा असं काहीच हरकत नाही तुम्ही ठरवा कोणते शहर कुठे काय बघण्यालायक असेल तर आणि तुम्ही मग मला सांगा आणि त्या हिशोबाने मग पैसे पण किती लागतील आपण राहू पण कुठे बस कसं आता गरमी आहेत तर आणि जे खाणं आहे ते तीन टाईमचं असणार ना म्हणजे की वेगळं त्यासाठी आम्हाला पैसे भरावं लागतील बरं कारण मी चालेल कसं आहे मी याच्यापै पूर्वी चौकशी केलेली एक दोन ठिकाणी तर ती सर्व म्हणजे सोबत देत होते की त्यांचं जेवायचं पण हॉटेलचं पण बरं मी तुम्हाला मग कळवते ठीक आहे चालेल